हॅलो हां रत्नप्रभाकर मोटर्समधनं बोलत आहे का हां हं नमस्कार सर ऐका ना मला एक मारुति सुजुकी ही नवीन गाडी मला घ्यायची होती माझ्या फॅमिलीसाठी तर थोडं मला त्याबाबत त्या त्या गाडीचे फीचर्स टायर्स डॅशबोर्ड नवीन टेक्नॉलॉजी काय आहे थोडं जरा मला सहकार्य करता का आणि त्या गाडीची प्राईज काय आहे सांगता का थोडंसं हो फॅमिलीसाठी पाहिजेल मला गाडी हं हं

हो हो हो हो बर बर हां बर बर

ओक्के आणि त्या गाडीचे सस्पेन्शन कसे आहेत म्हणजे हायड्रोलिक आहेत का आपले नॉर्मल आहेत बर आणि त्या गाडीमध्ये काही नवीन फीचर वगैरे काही आता आले आहेत का जर आता जे लेटस्ट मॉडेल आहे त्या लेटेस्ट मॉडेलमध्ये नवीन काय फीचर आहेत

आणि त्या गाडीमध्ये मॅप आहे का

बर आणि त्या ग आणि त्या गाडीत मॅप ऑ ऑफलाईन आहे की ऑणलाईन आहे म्हणजे नेट कनेक्ट केल्याशिवाय चालणार आहे चालतो का न नेट कलं न नेट कनेक्ट केल्याशिवाय पण चालतो बर बर बर आणि आ जी आपल्याकडं साउंड सिश्टीम आहे ती कोणत्या कंपनीची आहे ये क जी कंपनी सिश्टीम बसवणार आहे ती क कॉज कोणत्या कंपनीची असेल

हं हं बर बर चालंन चालंन चालंन चालंन धन्यवाद तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल मी तुमच्या इथून गाडी बूक करून जातो थँक यू